अकोला जिल्ह्यातील काही अशी उल्लेखनीय ठिकाणे आहेत जशी मंदिरे किल्ले किंवा संग्रहालये अशी नैसर्गिक काही दृष्टी जे आहेत वैशिष्ट्ये अशी आपल्याला बघायला भेटतात तर जसे तुळजाभवानी माता टेम्पल आहे तिथे अकोटला आहे इतकं फार छान आहे की म्हणजे असं वाटतं की रिअली तुळजामाता भवानी आपल्या समोर दर्शन देत आहे आणि तिथं असं मंदिर पण इतकं छान बनवलं आहे मार्बलचं बनवलेलं आहे त्या मंदिराचं डेकोरेशन इतकं छान ॲट्रॅक्टिव्ह आहे रेखीव आहे तसेच तिथे बाजूला जे काही फुलांचे शॉप लागलेले आहेत हारांचे शॉप लागले आहेत किंवा जे काही पुजेला सामान लागतात त्याचे जे सॉप शॉप लागलेले आहेत आणि बरेचसे आणि खाण्या पिण्याचे पण असे भरपूरसे असे शॉप आहेत आणि तुळजाभवानी माता इथं छान कुंकू खूप छान मिळतं तिथे देवाला लावायला ते कुंकू खूप छान लालसर असतात आणि तसं एक अजून दुसरं एक स्पॉट आहे नरनाळा वाईल्ड लाईफ म्हणून एक आहे जे स्पॉट खूप अतिशय खूप छान आहे आणि तसंच गावंडी म्युझिशिअन म्हणून पण आहे ते पण एक अतिशय फार छान आहे आणि जे तुळजामाता भवानी मंदिर आहे ते खूप छान वाटलं मला ते पण अतिशय अप्रतिम मंदिर आहे खूप बघण्यासारखं टेम्पल आहे ते तसंच नरनाळामध्ये काही मेळघाट अभयारण्य म्हणून एक ओळखलं जातं तसंच त्या अभयारण्यामध्ये पांढरी प्रका इथे आढळलेला आहे आणि या अभयारण्यामध्ये सागांची झाडं खूप मोठ्या प्रमाणात मी बघितलेली आहे तसेच अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे एक सातपुडा पर्वतरांगा म्हणून एक रांगाच्या उत्तरेकडील एक चिखलदरा व धारणी या तालुक्यातील डोंगर प्रभाग मेळघाट आहे या नावाने ओळखला जातो तसंच इथे अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प गानवले जातात तसेच या परी परिसरात ही कुरकू आदिवासी जमात रहात असून इतर समाजाचे लोक पण राहतात तसेच इथे हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातून गणला जातो आणि इथे पट्टेवाले वाघ किंवा बिबळे किंवा रानगवे सांबरे भेकरे किंवा रानडुकरे तसेच वानरे चितळ नीलगाई चौशिंगे अस्वले भुईअस्वले तसेच रानमांजरे लांडगे कोल्हे इव्हन ससे असे भरपूर प्रकारचे पुष्कळ प्राणी आहेत तिथं तसेच इथे मोर रानकोंबड्या किंवा राखी बगळा भुरा बगळा कारकोचक आणि बलक बदके इत्यादी भर भरपूर पक्षी पण आहेत तसेच सर्पगरूड किंवा ससाणे घार पोपट सुगरण पारवे बुलबुल सुतार मैना असे इतरही रानपक्षी पण सुद्धा आहेत बघितलेले आहे या अभयारण्यामध्ये वन्य प्राणीसुद्धा इव्हन आहेत सरपटणारे प्राणी पण आहेत जलपक्षी पण आहेत आणि यांचे संरक्षण केले जातात तसे सरपटणारे प्राणीमध्ये घोणस मण्यार फुरसे फड्या नाग अजगर धामण किंवा हरणटोळ वृक्षसर्प या सपा सापांचा पण समावेश आहे तसेच रंग बदलणारा शमिलिऑन सरड्यासह पाच प्रकारचे सरडे मेळघाट या अभयारण्यात आपल्याला बघायला भेटतात तसंच मेळघाट या अभयारण्य जे आहे ते खूप छान आहे खूप छान अतिशय म्हणजे आणि हे जे मेळघाट अभयारण्य आहे ते चिखली म्हणून आहे आपलं चिखलदरा म्हणून आहे त्या साईडला आपल्याला बघायला भेटतं तसंच मेळा मेळघाट जो आहे तो इतका अतिशय सुंदर आहे आणखी खूप छान बघण्यासारखं आहे आणि मेळघाट हे महाराष्ट्राच्या राज्याची जैव विविधतेचे भांडार आहे घनदाट जंगल आहे मेळघाटमध्ये आणि हा मेळघाट जो हा प्रदेश आहे ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आपला राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झालेला होता तसंच मेळघाट हा अतिशय खूप सुंदर आहे आणि तिथं भेट देण्यालायक आहे तसेच ज्ञानेश गाव आणि म्युझिक शो पण खूप सुंदर आहे म्युझिशमचे वेगवेगळे प्रकारचे आहेत प्रकार तिथे वेगवेगळे प्रकारचे कलरचे फाऊंटन आहे फाऊंटन फाम आहे आणि खूप सुंदर अशी म्युझिशम आहे ते मला जास्त आवडतात ज्ञानेशन ज्ञानेश गावंडी यांनी आयोजित केलेला आहे